आमची मराठी भाषा ही मराठवाड्यातील आहे आणि आम्ही कर्नाटक बाँंड्री म्हणजे धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा जिल्हा दोन्ही कर्नाटक बाँंड्रीवर आहे त्यामुळे इथं कन्नड भाषेचे काही शब्द मराठीमध्ये येतात आणि कन्नड शब्द काही मराठीमध्ये आल्यामुळे थोडा कन्नड शब्दाचा लय मराठी भाषेमध्ये येतो अशा प्रकारे मराठी भाषा आमची थोडी कन्नडमध्ये मिक्स झाले होते आणि आमची मराठी भाषा थोडा बदल येतो मराठवाड्यातून आणि ही मराठी भाषा थोडी वेगळी वाटते बोलणाऱ्यालाही वेगळी वाटते ऐकणाऱ्यालाही समोरच्याला वेगळी वाटते आणि त्यांला वाटतं की अशी कशी मराठी आहे पण आमची मराठी थोडी कर्नाटक बाँंडरीमुळे असल्यामुळे आम्हाला ही भाषा अशाप्रमाणेच बोलावी लागते आणि आमच्या भाषेचा थोडा कर्नाटकमधला प्रकार पण येतो आम्ही कन्नड आणि मराठी दोन्ही बोलतो